आमच्या प्रदेशात पुष्कळसे असे धर्म आहेत बुद्ध आहे ख्रिश्चन आहे मुसलमान आहे त्यांचे वेगवेगळे सण जैन धर्माचे पण लोक आहेत आणि यांचे सगळे सणं आम्ही हिंदू लोक आणि ते सगळे मिळून करतात हिंदूंचे बरंच देवस्थान आहे मुसलमानाचे मज्जिद आहे भरपूर ख्रिश्चन लोकांचं त्यांचं एक ख्रिश्चन लोकांचं चर्च आहे तिथे दर शुक्रवारी काय की त्यांचे कार्यक्रम राहतात आणि सगळे गुण्यागोविंदाने आणि सगळ्या कार्यक्रम सगळे एकत्र मिळून करतात